धार्मिक समारंभ असेल किंवा मंदिरांना भेट देणं असेल हा माझा चांगला जवळचा विषय आहे मला कारण की ट्रॅव्हलिंग हा माझा आवडता विषय असल्याने माझं बऱ्याचश्या ठिकाणी फिरणं होत असतं आणि धार्मिक स्थळांना भेट देणं होत असतं मंदिरांना भेट देणं होत असतं आत्ताच मध्यंतरी मी आंध्र प्रदेश या ठिकाणी तिरुपती असेल या ठिकाणी जाऊन आलो बरेचशे वेगवेगळ्या ठिकाणी उज्जैन असेल द्वारका असेल या ठिकाणी बऱ्याचश्या ठिकाणी फिरून आलो मी तिथले धार्मिक स्थळे बघितले इतके सुंदर आणि रेखीव काम या जुन्या काळातील लोकांनी केलेले आहे काही काही मंदिरात इतके सुंदर हेमाडपंती काळातील मंदिर आहे खरोखर हे खूप बघण्यासारखे मंदिर आहे आणि त्यातून आपल्याला खूप शिकण्यासारखं अनुभव घेण्यासारखे हे मंदिरं आहेत तसे महाराष्ट्रातदेखील गडकिल्ले असतील आता जवळच आमच्या संगमनेरजवळील एक सिन्नर म्हणून गाव आहे तिथे एक हेमाडपंती मंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून ते सुंद इतकं सुंदर महादेवाचं मंदिर आहे तेदेखील जुन्या कोरीव हाताने काम केलेले मंदिर आहे खरोखर त्यातून खूप शिकण्यासारखं अनुभव घेण्यासारखे हे मंदिर आहे आणि एक हिंदू म्हणून आध्यात्मिक परंपरा आपण या ठिकाणी जपलीच पाहिजेन मंदिरांना भेट दिलेच पाहिजेन आणि त्याच्यानंतर धार्मिक स समारंभ असंल म्हणजे कीर्तन असेल वेगवेगळ्या ठिकाणी आता कीर्तन हा प्रकार हा खेडेगावात तालुक्यात जास्त प्रमाणात होत असतो आणि आम्ही तालुक्यात राहात असल्याने हे नेहमीच आम्हाला बघायला मिळतं आमचं भाग्य आहे की आम्ही ह्या कीर्तनाला वगैरे जात असतो हे कार्यक्रम बघत असतो आपल्यात ते एक ऊर्जा निर्माण करतात त्याच्यामुळं नक्कीच अभिमान वाटतो आणि मंदिरांना भेट दिल्याने कशा प्रकारचे वेगवेगळे आपले देवधर् ध धर्माचे कशा मूर्त्या आहेत कशा कला या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आपली संस्कृती क कशा प्रकारे जपण्यात आलेली आहे ह्याच्यातून आपल्याला नक्कीच कळत असतं आध्यात्मिक परंपरा चा अनुभव घे घेण्यासाठी आपल्याला फिरणं पण खूप गरजेचं आहे ह्यातून फिरल्याने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काय प्रकार आहे मा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या बाहेरदेखील जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातदेखील खूप विविध अशी मंदिरे आहेत आणि भरपूर ठिकाणं आहेत की खूप छान आहेत धार्मिक स्थळं आहेत नक्कीच आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि अनुभव घेतले पाहिजे त